मुलांचे आणि पुस्तकांचे नाते लहानपणीच बांधले जाते त्याच्यामुळे चांगली गोष्ट काय होते तर ला मुलांना लहानपणीच वाचनाची आवड हो लागते त्याच्यामुळे मुलं पेपर वाचतात इतर मासिकं वाचतात त्याच्यामुळे त्यांना सामाजिक भान सां भान येतं त्याच्यामुळे त्यांना आपल्या समाजात काय चाललं आहे कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे त्याच्यामुळे आजूबाजूच्या समाजावर काय परिणाम होतो याचं भान येतं लहान मुलांच्या पुस्तकात प्र के अत्रे विं दा करंदीकर अनिल अवचट साने गुरुजी मंगेश पाडगावकर यांसारख्या लेखकांनी फार मोठं योगदान दिलं साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तक तर प्रत्येक माणसाने लहान मुलापासून मोठ्या आबालवृद्धा वृद्धाने वाचणं गरजेचं आहे लहान मुलांना लहानपणीच चंपक चांदोबा किशोर पंचतंत्र इसापनीती यासारखी पुस्तकं दिली पाहिजेत त्याच्यामुळे त्यांना गोष्टींमधून शिकता येत गोष्टींमधून असे धडे घेता येतात की जे आपण काही मोठी माणसं बोलूनही देऊ शकत नाहीत आता मी लेटेस्ट हल्लीच वाचलेलं पुस्तक म्हणजे पंचतंत्र पंचतंत्र हे विष्णू शर्मा या लेखकाने लिहिलं आहे पंचतंत्रमधून आपल्याला काय समजतं

प्राण्यांच्या व हावभावातून आपल्याला माणसाने कसं जगायचं माणसाने कसं वागायचं याच्यातून आपल्याला एक संकल्पना पंचतंत्र या पुस्तकातून येते इसापनीती हे ग्रीसमधील दंतकथांचं पुस्तक आहे तत्कालीन ग्रीसमधल्या इसाप या व्यक्तीने लिहिलेलं हे पुस्तक आहे या पुस्तकातही पंचतंत्रसारख्याच गप्पा गोष्टी सांगितलेल्या आहेत